आजकाल राजकारण आणि धर्म हे एक समीकरणच झालं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारणात एखादं दंगल निर्माण करायची आणि मग त्याला धार्मिक तेढ द्यायची आणि मग दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होणार दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार मग काही दिवस तिथे एक तणावपूर्ण परिस्थिती होणार मग या परिस्थितीच्या खाली जी काही राजकीय पोळी असेल ती अगदी सर्रासपणे भाजून घेत असतात आजकाल म्हणजे सगळेच असे आहेत असं नाही म्हणता येणार पण काही राजकीय व्यक्ती अशा आहेत किंवा काही राजकीय पक्ष असे आहेत जे धर्मासाठी सर्रास राजकारणासाठी धर्माचा सर्रास वापर करतात किंवा धर्मासाठी राजकारणाचा सर्रास वापर करतात म्हणजे एक प्रकारे धर्माचं जे आहे ते व्यवसाय झाल्यासारखं व्यवसायीकरण झाल्यासारखंच झालं आहे असं मला वाटतं